स्पीक आऊट दिस फॉलोविंग स्वीट ऑर पेस्ट्रीज इन युअर नेटिव्ह लँग्वेज ओके पमकिन चीज केक इज भोपळ्याचा भोपळ्याचा चीज केक शॉटब्रेड म्हणजे लहान भाकरी अँड गिरारडेल्ली चॉकलेट स्क्वेअर्स डार्क अँड सी सॉल्ट इज गिरारडेल्ली कंपनी आहे जिचे चॉकलेट आहेत चॉकलेट चौकोनी आकाराचे आहेत जे खूप जास्त डार्क चॉकलेटी आहे आणि त्याच्यामध्ये कॅरेमोल आहे जे सी सॉल्टेड आहे म्हणजे मीठ समुद्राच्या मिठाने युक्त असं कॅरेमोल आहे